एक लाख सत्तर हजार आठशे तेरा पाच लाख नव्याण्णव तीन लाख सत्तर हजार आठशे पंचवीस सात लाख अठरा हजार नऊशे पंधरा आठ लाख ऐंशी हजार आठशे अठरा